तसं मी काय एक्झिबिशन वगैरे तसं काय ठेवलं नाही आहे लोकांना बघण्यासाठी पण माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरती मी हायलाईट्समध्ये माझे वेगवेगळ्या प्रकारचे जे मी फोटोग्रॅफी केल्या त्या माझ्या फोनच्या कॅमेऱ्याने ते सगळे मी तिकडे टाकते म्हणजे जे लोक मला फॉलो करतात ते तिकडे माझा तो हुनर फोटोग्रॅफीचा बघू शकतात किंवा मी वेगळा एक असा पेज पण ओपन केला इंस्टावरती जिथं लोक माझे वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे फोटो जे मी टाकते तिकडे ते बघू शकतात ॲनतोफाईल माझ्या पेजचं नाव आहे तर तिकडे लोक जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे जे वेगवेगळे प्रकार आहे आपल्या भारतामध्ये ते बघू शकतात तसेच मला द वेग ढगांचे क्लाऊड्स फ्लावर्स फ्रुट्स सिनरी हे सगळ्यांचे फोटो घ्यायला मला खूप आवडतात आणि ते करण्याचे म्हणजे ते करून जे मला आनंद भेटतो ते खरंच खूप खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा फोटोग्रॅफीत कुठे पण हे करतो पोस्ट करतो किंवा मी कुठे पण इंस्टाला फोटो पोस्ट करते तर खूप लोक कमेंट पण करतात कारण त्यांना बघून पण त्यांच्या डोळ्यांना ती किती सुंदर वाटतं ते फुलांचे फोटो म्हणजे आपल्या पूर्ण नेचरचे फोटो जे मी काढते ते मला खूप आवडतात आणि मीच नाही कुणीही नेचरचा फोटो काढून पोस्ट केला असेल तर तर मी लगेच त्यांना लाईक कमेंट करते कारण की ते खूप सुंदर दिसतं आणि मला फोटोग्राफीचं खूप जास्त शॉक आहे अजून असे एक्झिबिशन असतं जिथं आपण आपली कला आपली फोटोग्रॅफी काढली किंवा पेंटींग जे पण आहे ते आपण तिथे एक्झिबीट करू शकतो तसं ते काला घोडा फेस्टिवलला काही लोक येतात फोटोग्राफी करायला कारण ते इतकं सुंदर फेस्टिवल असतं तर तिथे तर मी पण एकदा तिथे माझ्या फोनमध्ये फोटोग्रॅफी केली आहे पण कॅमेऱ्याने नाही केली आहे फोनने केली तर असे सुंदर सुंदर आहे